मला माहीत असलेले पाच जिल्ह्यांची नावे पहिला जिल्हा यवतमाळ जिल्हा दुसरा अमरावती तिसरा अकोला जिल्हा चौथा वाशिम जिल्हा आणि पाचवा बुलढाणा जिल्हा